हां हॅलो नमस्कार पोरे मॅडम हां हां मॅडम आपणाला पहा शाळे स्कूलमध्ये आपल्या काही ॲक्टिव्हिटी राबवण्याच्या दृष्टीकोनातून आपणाला पुढच्या आठवड्याचं नियोजन करावं लागेल

आता सध्या काय आमचे पाठ चालू आहेत आपलं सर सराव पाठ नियोजन टललेलं आहे विविध काही ॲक्टिव्हिटीज ज्या ज्या डेजप्रमाणे येतात त्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी हेच चाललेले आहेत आता सोमवारी मॅडम आता उद्या रविवार आहे तर सोमवारी आता गोकुळाष्टमी आहे तर मग त्या दृष्टीनं शाळेमध्ये मुलांनी नियोजन केलेले आहे गोकुळाष्टमीला आपण दहीहंडीचा उत्सव किंवा मग त्या पद्धतीनं आणि काही आपणाला करता येते का उपक्रम म्हणजे दहीहंडी कमी उंचीची असावी ती पारंपारिक पद्धतीनं असावी किंवा त्यामध्ये अशा वेगवेगळ्या वेशभूषा घेऊ मुलांना करायला सांगून मग तो कार्यक्रम त्या पद्धतीने शाळेमध्ये आपण राबवावा म्हणजे अशा आम्ही मुलांना सूचना दिलेल्या आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही मुलांना नोटीस काढून तुम्ही तो काही आयोजित करा मग असं आणखी काही करता येईल आपणाला त्यामध्ये

हां हां ठीक आहे हां मग आणखी मला माझ्या माहितीप्रमाणं एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे तर आपण आपल्या आता ह्या ग्रुपमध्ये मुलांना वेगवेगळ्या स्पोर्ट्स संदर्भात सूचना दिलेल्या आहेत जे काही खेळ आहेत तर मग इनडो आतले आपल्याला मैदानावरचे असतील तर त्या पद्धतीने नियोजन आता जरा पावसाळी वातावरण असल्यामुळं मैदानी स्पर्धा घेण्यासाठी आपल्याला थोडीशी अडचण होईल पण जर पाऊस वगैरे त्याची कंडिशन सिच्युएशन बघून आपणाला थोडंसं नियोजन करावं लागेल मग आतमधल्या असा काही इनडोर म्हणतो आपण असा काही घेता येईल का बंदिस्त ह्याच्यामध्ये तर ते आपण बघूया हां

हां हां आणि त्याचबरोबर कृती संशोधनासाठी आपण विषय दिलेत तर ते विषय आपण फायनल करून आराखडा करून अगोदर घेतला पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला ते प्रकरणामध्ये मुलांना एकत्रित बांधणी करून सांगितलं पाहिजे मग बाकीचं नियोजन आहे की नाही मॅडम आपण आणखीन ते पुढं बघू आपण एक एकत्र भेटल्यानंतर आणि पुढच्या आठवड्याचं नियोजन करू आणि समोरासमोर भेटल्यानंतर आणखीन तुमच्या आमच्या गटाचं काय आहे ते आपण समोरासमोर डिस्कस करू हां चालेल ओके मॅम ठेवू ठीक आहे